राज्यातील प्रमुख धार्मिक ठिकाणं व प्रार्थना स्थळे जर सांगायचं झालं तर खूपच अशी छान छान आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये तर महाराष्ट्र म राज्यामध्ये खूप महत्त्वाची शक्तिपीठं आहेत त्यातसोबत जेजुरी हे देवस्थान आहे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी आंबाबाई चं ठिकाण आहे ज्योतिबा ला मोठं धार्मिक ठिकाण आहे त्याचसोबत तुळजापूरची भवानी आहे नंतर ते पण एक खूप मोठं देवस्थान आहे नाईकबा आहे कऱ्हाडमध्ये यमाई देवी आहे जी औंधमध्ये आहे ही धार्मिक स्थळं आहेत त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या नद्या संत शिरोमणी होऊन गेलेले आहेत तर ज्ञानेश्वर माऊली देहू आळंदी तो भाग त्यांचा आहे जो आपण बघू शकतो अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज शिर्डीचे साईबाबा असतील किंवा शेगावीचे गजानन महाराज असतील हे औदुंबरचे दत्त महाराज असतील तर हे सगळे महाराज हे सगळे संत हे या महाराष्ट्रामध्येच होऊन गेलेले आहेत तर ह्या सगळी धार्मिक स्थळं आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखी आहेत त्याचसोबत गणपतीचे अष्टविनायक मंदिर जे आहेत तर चिंतामणी असेल गाणगापूर असेल ही ही बरीचशी ठिकाणं आहेत गणपतीपुळे आहे जिथे गण गणपतीचं मंदिर आहे तशीच बरीचशी शक्तिपीठं आहेत नाशिकला जर आपण बघितलं तर तिथे प्रभु रामचंद्राने वास केलेला आहे तसं रामकुंड आहे काळाराम मंदिर तिथे आहे त्यासोबत सीतावटी आहे अशोक वाटिका आहे त्याचसोबत पांडवलेणी आहे जेव्हा पांडव आणि तिथे राहिले होते त्याचसोबत नाशिकमध्ये सप्तशृंगी देवी आहे की जे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे ते नाशिकमध्ये आहे त्याचसोबत पुणे मुंबई मुंबईला जर आपण बघित सिद्धिविनायकाचं मंदिर तिथे आपण बघू शकतो पुण्यामध्ये जर बघितलं तर दगडूशेठ गणपतीचं मंदिर तिथे जागरूक असं आहे त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंगसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे तर ही मोठी मोठी स्थळं आहेत त्याचसोबत कोल्हापूरपासून जवळ हातकणंगलेच्या इथे रामलिंग म्हणून मोठं ठिकाण आहे की जिथंच प्रत्यक्ष राबु प्रभु रामचंद्रानी बाण मारून तलाव निर्माण केलेला आहे तो तलाव आणि त्या तलावातून जे पाण्याची धार निर्माण झाली ती आत्ता पण त्या पिंडीवररती पडते तर अशी बरीचशी वैशिष्ट्य असणारी धार्मिक स्थळं ही आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये नक्कीच बघायला मिळतात आणि ही खूप प्रमुख अशी धार्मिक स्थळं आहेत प्रार्थना स्थळं आहेत तर नुसतं मंदिरच नाहीत तर मशिदी आहेत चांगले चांगले चर्चेस आहेत बौद्धमठ आहेत तर ही खूप चांगली गणपतीची महालक्ष्मीची अंबाबाईची महादेवाची मंदिरं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप खूप बघायला मिळणार